तशे मला बरेच बाईक्स आवडतात आणि त्या बाईक्सपैकी तीनचार म्हणजे निन्जा आहे कॉन्टीनेन्टल जे टी आहे आर वन फाय आहे एम टी फिफ्टीन आहे बुलेट आपाचिची आणि ह्या बाईक्सपैकी बऱ्याच बाईक्स हे स्पोर्ट्स बाईक आहेत कारण की मला स्पोर्ट्स बाईक हे खूप आवडतात आणि मला बाईकमध्ये खूप आवड आहे कारण की मी एक बाईकप्रेमी आहे मला बाईकवर फिरायला खूप आवडतं आणि खास करून स्पोर्ट्स बाईकवर फिरायला तर खूपच आवडतं आणि त्याच्यामुळं मी असं बाईक नसली तर मला असं काय चांगलं वाटत नाही कारण की बाईक असली की मला जरा खूप मस्त वाटतं बाईक्स म्हणजे कसे माणसाचे इमोशन्स आहेत आणि माझ्या माझ्याकडे सध्या माझ्या स्वत च्या मालकीची बाईक म्हणजे बुलेट आहे आणि माझी ड्रीम बाईक म्हणजे एम टी फिफ्टीन आहे मला एम टी फिफ्टीन ही बाईक खूप आवडते कारण की तिची स्पीड आणि ती त्या गाडीचं स्ट्रक्चर जसं आहे ना ती गाडी बघून प्रत्येक पोराला असं वाटतं की ही बाईक आपल्याकडं पाहिजेच पाहिजे ह्यामुळं माझी ड्रीम बाईक एम टी फिफ्टीन आहे आणि ती मी लवकरच खरेदी करीन अशी मला अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे आणि बाईक ट्रीपसाठी तसंच प्रत्येक माणसाच्या सोयीनुसार ते बाईक हे घेतात ट्रीपसाठी आता जसं की माझ्या सोयीनुसार बुलेट पण जाऊ शकते एम टी फिफ्टीन पण चालू शकते फक्त त्या त्या प्रत्येक माणसाला कुठली बाईक कम्पर्टेबल आहे आणि कुठला किती लाँग तुमचे ट्रीपचा रुट आहे त्यानुसार ते ठरवायचं असतं आता मला माझ्या मित्रांसोबत लडाखला जायचं आहे आणि मी लडाखला बुलेटवरसुद्धा जाऊ शकतो कारण की बुलेट ही कशी ट्रीपसाठी बनलेली बाईक आहे ती इजीली आपण कुठनं पण कुटल्या पण रोडवरनं नेऊ शकतो आणि तसेच एम टी फिफ्टीन पण तशीच आहे ती पळते पण आणि कुठल्या पण रोडने कुठं पण जाऊ शकते त्यासाठी प्रत्येक माणसाने प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार त्याची त्याची गाडी ट्रीपसाठी ठरवावी असं माझं मत आहे